हॅलो मी मल्लिकार्जून करजगे बोलतो आहे भाग्यनगरमधून खरं तर मी आपल्या इंडेन गॅस एजन्सीचे मन पूर्वक आभार मानण्यासाठी फोन केलेला आहे काय झालं मागच्या आठवड्यामध्ये मी घरी नव्हतो आणि घरी नसताना सुद्धा आपल्या गॅस एजन्सीकडून मला खूप छान सेवा मिळाली योग्य वेळेमध्ये मला गॅस सिलेंडर मिळाल्यामुळं आमच्या घरातील कार्यक्रम वेळेत आणि सहज आणि आपल्या स सेवेमुळं लव छान गा कार्यक्रम पार पाडला कुठलंही विघ्न आलेलं नाही त्यामुळं मी आपल्या गॅस एजन्सीचं मन पूर्वक अभिनंदन आणि कौतुक करू इच्छितो आणि आपण केलेल्या तात्काळ सेवेबद्दल धन्यवाद व्यक्त करतो